मी तीन वर्षाआधी रियलमी सील ट्वेल हा फोन विकत घेतला होता ह्या फोनची काॅलिटी एकदम बेस्ट आहे हेय हा फायव् फायबर हा फुलच्या हा फन ह्या फोनची वाॅडी फायबर वॉडी आहे ह्या फोनमध्ये तीन जी बी रॅम आणि बत्तीस जी बी रोम आहेत ह्या फोनचा कॅमेर् कॅमेरा काॅलिटी एकदम बेस्ट आहे जो की सिक्स्टी एम पी कॅमेरा आहे जो फूल एच डी फोटो क्लिक करत असतो ह्या फोनचा फ्रंट कॅमेरा सोळा सोळा एम पीचा आहे जो की चांगला क्लिक करत असतो ह्या फोनमध्ये आणखी भरपूरसे फीचर्स आहे हा फोन हीट होत नाही कधी आणि हा गेमिंगसाठी पण एकदम बेस्ट आहे हा फोन सेव्हन ट्वेंटी पीमध्ये व्हिडिओत दाखवत असतो